मी बऱ्याचदा नेहमी चांगलं गाते आहे परंतु काही वेळेला जे आहे गातांना प्रेक्षकांसमोर ज्या वेळेला ऑरकेस्ट्रा असतो तर त्या वेळेला कधी कधी मनामध्ये भीती आणि अस्वस्थता वाटते कारण की समोर प्रेक्षकवर्ग बसलेला असतो भरपूर लोक असतात आणि त्यांच्यासमोर जे गातो आहेत ते काही वेळेला सुचत नाही की पुढे काय ब बोलायचं आहे तर त्यावेळेला गोंधळल्यासारखं होते आणि अशावेळेला आपल्याला आपल्यावरती काहीही समजत नाही काही ताबा रहात नाही तर अशावेळेस मी स्वत ला एकाग्र मन करते शांत करते आणि एकाग्रचित्ताने मी स्मरण करते की आता माझं जे गाणं आहे ते प्रेक्षकवर्गाला चांगलं वाटावं चांगलं गायल्या जावं माझ्याकडून जेणेकरून प्रेक्षकवर्ग आनंदी होईल तर यासाठी मी प्रयत्न करते पण त्यासाठी मी स्वत ला प्रथमत एकाग्र करून घेते त्यासाठी आणि माझ्या मनात जी भीती असते जी भीती निर्माण झालेली असते तर त्या भीतीवरती मी माझं एकाग्र मन करून त्याच्यावरती मी मात करते